मासेमारीसाठी आपण खूप काही पूजा विधी करतो आणि त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पूजा विधी करून ते अडकले पाहिजे आपण असं हे करतो देवाला प्रार्थना करतो आणि ते आणि नंतर ते जाळ्यात अडकण्यासाठी त्या पण त्यांना कणिकचे गोळे वगैरे करून टाकतो आणि ते जाळ्यामध्येअडकले पाहिजे ते खूप क सारे अडकतात आणि ते आपले हे पूर्ण होऊन जाते त्याच्यामुळे खूप काही फायदा होतो असे आहे ते